आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे आणि याचे सर्वात मोठं उदाहरण बघायचं असेल तर वा आपल्या वाहतूक व्यवस्थेकडे पूर्वी बसची किंवा रेल्वेची माहिती मिळवायची असेल म्हणजे थांब्यावर जावं लागायचं तिकीट घ्यायचं म्हणजे लाईनमध्ये एक तास दोन तास उभे राहा पण आजच्या काळात अगदी घर बसल्या मोबाईलवर एकाच क्लिकमध्ये बस रेल्वे मेट्रो सगळ्या वेळा त्याचे टाइमटेबलची माहिती मिळते टेक्नॉलॉजी आता ॲप्स आले टेक्नॉलॉजीमुळे खूप ॲप्स आले त्यामुळे आपण बस

ख काढू शकतो फास्टॅगमुळे टोलवर गाड्या थांबत नाही वेळेवर पोचत नाही पेट्रोल हे होते तर त्यासाठी आपण फास्टॅगच्या फास्टॅगच्या ॲपचा यूज करून पण आपण फा टोल टोलवर यूज करू शकतो यामुळे प्रदूषण पण कमी होते तसंच ड्रायविंग लायसन्स मिळवनं गाडीचं रजिस्ट्रेशन इन्श्युरन्स सगळं काही ऑनलाईन झालं आहे पोलिसांना ट्रॅफिक मॉनिटर करायला सी सी टी व्ही स्पीड गन आणि सेन्सर टेक्नॉलॉजीचीही वापर होतो आहे हे सगळं टेक्नॉलॉजीमुळे शक्य आहे आजच्या वाहनाच्या स्पीडपासून ते त्याच्या लोकेशनपर्यंत सगळं आपोआप कळतं ते पण जी पी एसमुळे हे सगळं ए आय आणि टेक्नॉलॉजीमुळे झालं